ज्यांची त्यांची वेगवेगळी निवड असते जसे महाराष्ट्राचे लोक भरतनाट्यम तमिळनाडूचे लोक भरतनाट्यम केरळचे कत्थकली कत्थक उत्तर प्रदेश ओडिसा मणीपुरी आहे असे अनेक प्रकारचे डांसेस आहेत की ज्यांना ज्यांना जो आवडतो आजकाल जास्त म्हणजे रेव बिहू चहू असा भांगडा असे डान्सिंग वेगवेगळे हीपहॉप वगरे जास्त प्रिफर करतात